मराठी भाषेचा वापर साहित्य कवी कलात्मक अभिव्यक्तीच्या इतर प्रकारे जसं बोलण्यामध्ये अभ्यासामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये हे अशा प्रकारे मराठी भाषेचा वापर होतो